हॅलो मी तेजस्विनी बोलत आहे मी तुम्हाला ऑर्डर केलं होत एक टॉप तर ते मला खराब आलेलं आहे त्यासाठी तुम्ही ते वापस करण्यास येऊ शकता का कारण मी खूप दिवसानंतर ते टॉप बोलावलं होतं आणि तुम्ही मला खराब ऑर्डर दिलेलं आहे त्यासाठी तुम्ही ती ऑर्डर परत घेऊन जा आणि माझे पैसे मला परत द्या नाहीतर तुम्ही ते मला ते नको आहे ते प्रोडक्ट तुम्ही प्लीज ते मला त्याचे पैसे वापस करून द्या